नमस्कार तू वीज मंडळ रत्नागिरी का मा मला जरा माहिती पाहिजे होती की माझा आर्थ मी कर भरत आहे याचा म्हणजे विजेचा त्या त्यासाठी पळ हे करायची होती फक्त माहिती पाहिजे होती की किती बिल पे पे पेमेंट झालं आहे किंवा किती बाकी आहे यासाठी त्यासाठी कोणते प्रोसिजर आहे का किंवा तिथे येऊन भेट द्यायला लागेल का की आलं तर कधी यावं म्हणजे त्यांचं तुमचं सुट्टी कधी असते किंवा फ्री कधी असाल त्या त्यावेळी हे काम होऊ शकतं ते मला फक्त ती एक माहिती पाहिजे होती आपल्याला किती महिन्यात किती म्हणजे किती दर महिन्याला किती मी भरलं आहे ज लाईट बिल भरलं आहे त्याबद्दल माहिती पाहिजे होती आणि प्रत्येक त्याची अशी झेरॉक्स भेटू शकते का की आपल्याकडं की आपण ठेवू शकतो असे असेल तर बरं पडेल कारण का मला जरा एक कर भरायचा होतं त्याच्यामुळे मला पाहिजे होते किती दिवसात भेटू शकते तर अच्छा आणि त्यासाठी क ती फीज वगैरे आहे की असं मोफत देऊ शकता भेटतं आपल्याला पूर्ण मोफत पण आहे का आणि त्यामुळं त्या अक्के